मी दोनशे रुपयाची जुती घेतली तुमच्या दुकानामधून परंतु तुमच्या दुकानात ती चांगली वाटली आणि आता घालयला गेली तर ती एकदम खराब निघाली साहेब दोनशे रुपये पैसे तर पूर्ण घेतले तुम्ही